टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक क्षेत्रात मानवाची मेहनत ही कमी झालेली आहे आणि वेळेचीही बचत टेक्नॉलॉजीमुळे खूप होत आहे आधी आपल्याला माहिती आहे बँकमध्ये जाण्यासाठी जेव्हा आपण बँकमध्ये जायचो तेव्हा खूप लांब अशा लाईनमध्ये उभं राहावं लागायचं एक फॉर्म भरावं लागायचा आणि पूर्ण दिवस आपला बँकमध्ये घालवावा लागायचा परंतु आता टेक्नॉलॉजीमुळे आपण घरबसल्या मोबाईलवरती काही सेकंदामध्येच आपले बँकेचे कामं करू शकतो आनि आपल्या वेळेची बचत होते त्यामुळे टेक्नॉलॉजीमुडे ह्या गोष्टी खूप फायदेशीर झालेल्या आहे आणि अनेक वयस्क वृद्ध यांना यांची मेहनत जी होत कमी झालेली आहे आधी त्यांनाही खूप त्रास व्हायचा बँकेमध्ये जाऊन गर्दीमध्ये जाऊन त्यांना तिथे तासन् तास उभं राहावं लागायचे आणि थोडेफार पैशांसाठी त्यांचा पूर्ण दिवस जायचा परंतु टेक्नॉलॉजीमुळे ह्या गोष्टी आता सोईस्कर झालेल्या आहेत आपण घरी बसल्या बँकेचे कुठल्याही प्रकारचे व्यवहार हे करू शकतो बँकेचे पैसे डिपॉजिट करणे पैशे विड्रॉ करणे किंवा कोणाला पैसे पाठवायचे असले तर असे अनेक प्रकारचे कामं आपण घरी बसल्या करू शकतो आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक वेळेची बचत होते आपण कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बँकेचे व्यवहार हे पूर्ण पा करू शकतो त्यामुळे आपल्याला बँकेत जायची गरज नाही उरलेली नाही